ऑर्डर केलेल्या जेवणाच्या चवीवर अभिप्राय जर मला घ्यायचा असेल तर स्वीगी मग स्वीगीवरून मी तुमच्या ॲपवरून मागवलं होतं उल्हासनगरमध्ये राहातो मी तर तुमच्या जी मग चं जेवणाची चं चव आहे ती खूपच ऊप्रविष्ट आहे एकदम एकदम चांगली चव तिला बोलू शकता ना तिखट होती ना जास्त गोड होती तेल पण खूप कमी होतं त्याच्यामध्ये आणि आणि याचा मिठाचा पण प्रमाण कं प्रमाण एकदम मिडीयमपर्यंत होता म्हणजे मग मध्यम होता आणि कं क्वान्टिटी पण चांगली होती आणि क्वालिटी पण चांगली होती तू तुमच्या रेस्टॉरंटमध्ये जी स्वच्छता बाळगली जाते ती पण खूप चांगली आहे आणि स्वच्छता बाळगणे हे तुमचं कर्तव्य आहे ती तुम्ही पार पाडत आहे पार पाडत आहे आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना ते जेवण खूप आवडलं त्यांनी दोनतीनदा अर्जुन अजून ते जेवण मग मागवलं होतं आणि तुमच्या पुढच्या भविष्यासाठी तुम्हाला तुम्हाला आमच्याकडून प्रोत्साहन भेटत आहे